काव्यलेखन काव्यगायन हा आमचा छंदाचा विषय असल्यामुळे लेखक स्वरूपात काही गीतं आम्ही लिहितो मग ती प्रबोधनपर गीतं असूद्यात वेगवेगळ्या विषयाची आहेत अगदी दारूबंदी हुंडाबंदी गावागावातले चालणारे वाद वितंड पाण्याच्या नळावरचं भांडण दारुड्याला प्रति किंवा दारू सोडण्याच्या मु मु गीतं कोळीगीतं अशे अशी गीतं आम्ही लिहितो त्यामध्ये शाहिरी जलसे गाय गीतगायन एखाद्या विषयावरचं गाणं तयार करतो जे गाणं त्याला चाल लावून म्हटल्याच्यानंतर निश्चित लोकांपर्यंत ते पोचतं शाहीर कला जोपासत असताना ह्या गाण्यांचा अंतर्भाव करत असताना लेखक गाणं लिखाण करताना आम्ही प्रमुख्याने हा विचार करतो याचं यमक कसं जुळवता येईल लोकांमध्ये हे गाणं कसं भावेल त्याचा सारांश कसा लोकांना सहज कळेल किंबहुना आशय लोकांना कळून ते लोकांना कसं भावेल त्यातून प्रबोधन कशाप्रकारे होईल सगळ्या गीतांतून प्रबोधन व्हावं ही मात्र मूळ अपेक्षा असते ही मूळ अपेक्षा आमची नक्कीच पू पूर्ण होत असते आम्ही जेव्हा गीत तयार करतो तेव्हा आशय समोर असतो चाल समोर घेतो आणि मग त्यानुसार यमक जुळवून ते गाणं तयार करतो जर लिखाण करत असतानाच आम्हाला त्या त्या परिसराचा प्रदेशाचा आस्वाद त्यामध्ये घेता येतो कुठल्या प्रदेशाचं गाणं आहे तिथली सांस्कृतिक परंपरा लोकगीत तिथलं राहणीमान लोकांचं व्यक्तिमत्व ह्या सगळ्यांचा विचार खानपान व्यवस्था संस्कृती हे सगळे एकत्रित करून मगच त्या लिखाणामधे त्याचा अंतर्भाव केला जातो हा अंतर्भाव करताना त्या प्रदेशाचं ते प्रतिबिंबित करणारं गीत आहे असं आमच्या लक्षात येतं